माझ्या धर्माची विविध पुस्तकं मी वाचतो त्यापैकी दोन पुस्तकांविषयीची माहिती मी आपल्यासमोर व्यक्त करतो पहिलं पुस्तक म्हणजे भगवद्गीता या भगवद्गीतेमध्ये अठरा अध्याय व सातशे श्लोक आहेत त्याचबरोबर दुसरं पुस्तक रामायण या रामायणामध्ये श्रीरामचंद्र व सीता या पती पत्नीने आपल्या समोर एक आदर्श ठेवला आहे की दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाने कशा पद्धतीने जगावं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा असावा त्याग असावा व त्याचबरोबर मर्यादा असाव्यात असा हा संदेश पूर्ण आपल्या भारतीयांना दिलेला आहे त्याचबरोबर जगालासुद्धा या रामायणातून चांगला संदेश पोचतो की जीवन जगताना कसं जगावं श्रीरामचंद्र प्रभूंसारखं जीवन जगावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो